मूळ भाषेपेक्षा वेगळ्या भाषेतलं पुस्तक वाचलं आहे का अनुवादित तर हां अर्थातच ते वाचलेलं आहे अनुवादित पुस्तकं वाचल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या भाषेतली संस्कृती समजते वेगवेगळ्या परंपरांमधली लोक आपल्याला वाचता येतात प्रत्येक भाषेचं असं एक स्वतंत्र असा एक लहेजा असतो एक सौंदर्य असतं आणि ते बोलणाऱ्या लोकांची संस्कृती आपल्याला समजते आता अनुवादित साहित्य भरपूर उपलब्ध आहे दुसऱ्या भाषेत जी आपली मातृभाषा नाही आहे अशा भाषेतलं पुस्तक वाचायचं आणि मग ते समजून घ्यायचं त्यापेक्षा आपल्याच भाषेतून जर आपण ते वाचलं तर ते आपल्या मनात आतपर्यंत पोचतं आपल्या मनाला ते पुस्तक भिडतं बऱ्याच कन्नड बंगाली इंग्रजी हे साहित्य आता आपल्याला मराठी भाषेतून उपलब्ध आहे ज्या कथा कादंबऱ्या वेगवेगळी चरित्र उपलब्ध आहेत शेर्लॉक होम्सचं खूपसं साहित्य भा रा भागवतनी अनुवादित केलेलं आहे विणा गवाणकरांचं एक होता कार्व्हर आहे रविंद्र गुर्जरांनी अनुवादित केलेली पुस्तकं तर उत्तम आहेत ते सत्तर दिवस पॅपिलॉन ड बँको गॉडफादर ही जर पुस्तकं अनुवादित झाली नसती तर ही संस्कृती हे साहित्य आपल्यापर्यंत पोचणं जे फक्त मराठी भाषिक आहेत हे खूप अवघड झालं असतं उमा कुलकर्णीनी भैरप्पा यांची बहुतांशी पुस्तकं अनुवादित केलेली आहेत आवरण पर्व ही अगदी लगेच येणारी नावं आहेत अनुवादित अवृत्तीबद्दल काय वाटतं काय वाटतं म्हणजे हेच की ते सगळं साहित्य हे आपल्यापर्यंत पोचलं हे निव्वळ अनुवादकांमुळे झालेलं आहे तुमच्या मातृभाषेतील कोणत्याही पुस्तकाचं एक नाव द्या जे जगातल्या प्रत्येकानं वाचायला हवं खरं तर मराठी भाषेमध्ये असंख्य दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत त्यामुळे नेमकं असं पुस्तक कोणतं सांगायचा हा प्रश्नच आहे पु ल देशपांडेची पुस्तकं आहेत असंख्य पुस्तकं आहेत असंख्य लेखक आहेत आनंद यादव यांचं झोंबी वगैरे आता अगदी एकच नाव जर घ्यायचं झालं तर आनंदी गोपाळ यांचं आनंदी गोपाळ हे पुस्तक आहे जे आनंदीबाई जोशींवर आहे एकदा उंबरठ्यांवरचं माप ओलांडून आत गेल्यावर ज्या काळामध्ये स्त्रियांना उंबरठ्याबाहेर डोकवून बघणं मुश्किल होतं त्या काळामध्ये आपल्याला हे जोशी श्री ज जोशी हे कादंबरिकार घेऊन जातात एककल्ली चक्रम आणि व्रात्य असे हे कहाणीचे सूत्रधार आहेत गोपाळाराव जोशी परंतु त्याचबरोबर त्यांनी आपली जी दुसरेपणाची तरुण बायको आनंदी हिला हिने मात्र शिकून जग जग गाजवावे या भव्य कल्पनेनं त्यांना झपाटलेलं असतं आणि सातासमुद्रापलीकडे एकट्यानं प्रवास करून आनंदीबाईनी ही डॉक्टरीची पदवी मिळवलेली आहे पण ती मिळवताना त्यांना अपार शारीरिक मानसिक कष्ट हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत आणि मग त्यांना अमेरिकेमध्ये वैद्यकाची पदवी मिळवता आली पण त्याचबरोबर त्याच वेळी त्यांना प्राणघातक अशा आजारालाही बळी त्या पडल्या तरी ही ही हे जे काही सगळं कहाणी आहे ही श्री ज जोशी यांनी आपल्या या नायिकेची पूर्ण कहाणी ह्या पुस्तकामध्ये उतरवलेली आहे अमेरिकेतलं तत्कालीन वातावरण त्यांनी डोळ्यापुढं आपल्या हुबेहूब उभं केलेलं आहे तर हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं असं मला वाटतं